हां भाऊ बोला ना

हो जाऊ ना कधीचं आहे

हॅलो हां बोल ना ठीक आहे मग चालेल ना हो हो ठीक आहे उद्या वगैरे यायचं ना अकराच्यानंतर अकरा साडे अकरापर्यंत

बघू ना काहीतरी दाल फ्राय वगैरे नाही आपण म्हणजे साधं साधं साधा बामण माणूस आहे ना आम्ही

हो चालेल चालेल तुमची हरकत नाही ठीक आहे बाय